हो धावण्याच्या संबंधीमध्ये अनेक मजेदार असे किस्से घडतात आणि असाच एक किस्सा माझ्या जीवनामध्ये घडलेला आहे पाच किलोमीटर धावण्याची शर्यत होती परवाच्या दिवशी स्पर्धा होती आणि मी आदल्या दिवशी धावण्याचा इतका सराव केला इतका सराव केला खूप खूप खूप सराव केला आणि प्रत्यक्ष परवाच्या दिवशी ज्यावेळेस धावण्याच्या स्पर्धा होत्या त्यावेळेस माझ्या शरीराचे सगळे स्नायू आखडून गेले कारण त्याच्या अगोदर मी पुढे जो महिना पंधरा दिवस सराव करायला पाहिजे होता तो कायच केला नाही आणि आदल्या दिवशी सराव केला आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आम्ही पळायला सुरुवात केली धावू लागलो तर माझ्यापेक्षा दुबळी माणसंसुद्धा माझ्या पुढं गेली आणि मी अर्ध्या वाटेतच थांबलो आणि मला या ठिकाणी संपूर्ण अंगाला घाम आला आणि हे असं करत असताना अतिशय दुबळी दुबळी दुबळी मुलं सुद्धा माझ्या पुढं निघून गेली आणि माझा तिथं नंबर आला नाही